नमस्कार

हां मी प्रियंका डान्स क्लासेसमधून मी प्रियंका बोलत आहे मला मॅडम ती अजून तरी मी सांगत म्हणजे मी तिच्या वी म म्हणजे तिच्या तिची प्रॅक्टिस अजून चालू आहे आणि तुम्हाला माहितीच असेल की कथ्थकच्या खूप परीक्षा म्हणजे पार कराव्या लागतात तर आत्ताच मी तुम्हाला सांगू शकत नाही की म्हणजे तिची काय प्रोग्रेस आहे ते मी अजून दोन तीन वर्षांनंतर सांगू शकते की व्यक्तीला जमतं आहे की नाही किंवा अजून काय तुम्हाला हां मॅडम ते हां मॅडम जर तुम्हाला हवं म्हणजे तुम्हाला जर तुमची आर्थिक परिस्थिती जशी नसेल तर आम्ही ते प्रोव्हाइड करू शकतो हो मॅडम ठीक आहे चालेल आणि तुमची मागील महिन्याची फी राहिली होती सरांगी त्याबद्दल तुम्हाला काही बोललेली का तू तुम्ही तिची प्रॅक्टिस घेऊ शकाल असं मला वाटत नाही तिला इथेच तसं शिक्षण मिळेल त्यासाठी तुम्हाला थोडे पेशन्स ठेवावे लागतील म्हणजे जोपर्यंत तिला पूर्ण त्यातलं ज्ञान अवगत होत नाही तोपर्यंत हां मी सगळ्या विद्यार्थ्यांनींना त्याची माहिती दिलेली आहे मॅडम की तुम्हाला सांगेल त्याबद्दल की पुढे काय काय परीक्षांना त्यांना सामोरं जायचं आहे हो ठीक आहे मॅडम कधी येऊ शकता आणि फोन सुद्धा केला तरीही चालेल हां हां धन्यवाद धन्यवाद